पुस्तक वाचनासाठी किती वेळ लागतो पुस्तक वाचन हे पुस् पुस्तकाच्या पृष्ठावर अवलंबून असतो प पस्त पुस्तकात किती पृष्ठं आहेत किती लहान पुस्तक केवढं लहान आहे किंवा पुस्तक किं किती पानी आहे त्याच्या याच्यावर पुस्तकाचं हे वाचनाचंही अवलंबून राहतं पुस्तक लहान असेल तर दोन तासात किंवा तीन तासात वाचून पूर्ण होऊ शकतं पुस्तक मोठं असेल तर त्यात थोडं आज थोडं उद्या असं थोड्या थोड्या ह्यानं वाचलं जातं किमान एक दोन तासाचा तरी त्याला मोठ्ठं पुस्तकं असेल तर दोन तासामध्ये ते म वाचलं जातं त्याच्यानंतर बाकीचा जो भाग आहे तो नंतर वाचला जातो तेव्हा पुस्तक लहान पुस्तक असेल तर लगेच वाचून होतं मोठ्ठं पुस्तक असेल तर त्याला त्याच्यात म किती पृष्ठं आहेत त्याच्या याच्यावर ते किती वेळ वाचायला लागेल हे अवलंबून असतं पुस्तकाला सलग पुस्तक साधारणतः एक माणूस दोन तास ते तीन तास एका ठिकाणी बसून वाचू शकतो काही सगळ्यांनाच तेवढी क्षमता असते असं नाही तरीसुद्धा दोन तास माणूस बसून एखा ठिकाणी पुस्तक वाचवू शकतो त्यात पुन्हा ते पुस्तक जर त्याच्या आवडीचं असेल किंवा एखादं त्यातल्या गहन याचा विचार करण्यासारखं जर असेल तर तो माणूस त्या पुस् पुस्तक वाचण्यात एवढा गुंगून जातो की ते पुस्तक त्या तो त्याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे त्याच्या कालावधीपेक्षा सुद्धा तो जास्त वेळ वाचू शकतो या पुस्तकं वाचण्याची जी ही एक वेगळी कला असते की ती कला त्या माणसाला पुस्तक वाचनातूनच निर्माण होते त्यांन असं नाही आहे की अ बा एकदा माणूस घे पुस्तक घेतला आणि थोडा वेळ वाचला आणि देऊन टाकला असं होत नाही पुस्तक वा वाचन ही एक वेगळीच आवड माणसाच्या ह्याच्यात आहे माणसाला साधारणतः सरा ठराविक कालावधीमधे त्याची दैनंदिन ने देऊन एक ठराविक वेळ मिळाला की माणूस शक्यतो पुस्तक वाचनात थोडा वेळ तरी घालवतोच रोज तरी रोज तरी त्यानंतर माणूस हा हा ठरवून किंवा हे करून असं पुस्तक वाचन करत नाही काही काही वेळेला असं असतं की त्या वेळेला त्याला जर रिकामा वेळ मिळाला किंवा त्याच्या कामा कामाच्या याच्यातून त्याला जर वेळ मिळाली तर तो पुस्तक वाचनच करतो दैनंदिन पेपर वाचणं हा जरी भाग असला तरीसुद्धा त्याच्यापेक्षा पुस्तक वाचन करणं हे त्याच्या दृष्टीनं एक बुद्धीमत्तेला वेगळं म त्याला वेगळं हे मिळते त्याला बुद्धिमत्तेला एक वेगळी चालना मिळते असं असं असल्या कारणानं माणूस रोज एक थोडावेळ तरी पुस्तकवाचन हा जरूर करतोच कारण त्यामुळं त्याच्यात ज्ञानात किंवा त्याच्या माहितीत ही कायम भर पडत असते प्रत्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचं कधी आनंदी असेल कधी दुःखदायक असेल कधी वैचारिक असेल तर अशा प्रकारची पुस्तकं माणूस हा अधूनमधून त्याच्या त्याच्या ह्याप्रमाणे वाचत असतो त्यामुळं त्याला वाचनात एवढी म त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणं त्याच्या त्या त्याला ती त्यावडी वेळ त्याला मिळते अन तेवढी वेळ त्याला लागते त्याप्रमाणं तो वाचन करत असतो आणि वाचन हे म बुद्धिमत्तेला आणि त्या माणसाच्या द हेला चालना देणारी एक प्रक्रिया आहे की ती कधीही न होणारी आहे माणूस कितीही जरी हे वय झालं किंवा कितीही जरी हे झाला तरी तो थोडा वेळ का होईना अगदी उतारवयातसुद्धा कमी वेळेत सुद्धा माणूस ज्या त्याची दृष्टी जर व्यवस्थित असेल तर तो किमान अर्धा तास तरी काही ना होईना पुस्तक वाचन हा करतोच त्यामुळं माणसाचं वाचन ही जी हे आहे ती कधीही कमी होत नाही